मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यापीठ जे आहेत हे आपल्याला बघायला मिळतात आणि जसं की पुणे हे सांस्कृत सांस्कृतिक आणि शिक्षणाचं माहेरघर माहेरघर म्हणून आपण महाराष्ट्रातील तमाम जनता त्याच्याकडं बघत असते या विद्यापीठांमध्ये शिकणारे जे लोकं असतील किंवा महिला असतील मला तरी वाटतं की या सगळ्यांना समानच संधी आहे परंतु काही ठिकाणी जर आरक्षणाचा आपण मुद्दा बघितला तर याच्यामध्ये आरक्षित जो वर्ग आहे हे हुशार असूनही आपले जे मार्क्स आहेत किंवा आपले जे अभ्यासक्रम आहेत त्याच्यामध्ये आणलेले त्यांनी जे नंबर्स असतील किंवा त्याच्यामध्ये उत्तीर्ण होण्याचं त्यांचं जे प्रमाण असेल तर ते उत्तीर्ण होण्याचं प्रमाण हे त्यांच्या क्लास वाईज हे डिपेंड आहे तरीही काही महिला किंवा इतर जे लोकं आहेत त्यांचा बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तर तो आरक्षणाच्या मुद्द्यावरूनच बघितला जातो तसं बघायला गेलं तर सर्व लोकांसाठी आणि महाविद्यालयांमध्ये महिला आणि सामान्य लोकांसाठी जे आहे हे संधी जी आहे ती समानच आहे परंतु आलेली संधी जी आहे याचा सदुपयोग या विद्यार्थ्यांमध्ये कसा होतो हे याचा उपयोग ते कशा पद्धतीने करतात हा एक संशोधनाचा भाग आहे तरीसुद्धा माझ्या माहितीनुसार मला तरी वाटतं की या तमाम महाविद्यालयांमध्ये सामान्य महिला आणि सामान्य लोकांसाठी संधी ही समान आहे